मराठी भाषा ही प्रामुख्याने भारतातल्या महाराष्ट्र या भागामध्ये बोलली जाते मराठी ही अशी भाषा आहे जी महाराष्ट्रातील प्रत्येक सहा किलोमीटरला वेगवेगळ्या प्राकारे बोलली जाते म्हणजे तिच्या शैलीत बोलण्याच्या पद्धतीत फरक पडत जातो जर आपण आज पाहिली तर भा महाराष्ट्रातल्या विदर्भामध्ये वेगळ्या प्रकारे भाषा बोलली जाते कोकणामध्ये वेगळ्या प्रकारे भाषा बोलली जाते कोल्हापूरमध्ये वेगळ्या प्रकारे मराठी भाषा बोलली जाते पण आपण जर पाहिलं यातील शब्द हे बऱ्याचशा प्रमाणात सारखे आहेत परंतु काही शब्द हे एकमेकापासून अनेक वेगळे आहेत जसे की आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये अहिराणी मा बोलली जाते विदर्भामध्ये वऱ्हाडी बोलली जाते कोल्हापूरमध्ये कोल्हापूरी बोलली जाते परंतु ह्या भाषा बऱ्याचश्या प्रमाणात सारख्या असल्याचे आपल्याला दिसते मराठी भाषेत एक वाक्य आहे मराठी अमृताशी ही पैजा जिंके ही मराठी आमची हे संत तुकारामांचे वचन हे आपल्याला आज मराठी भाषेतील गोडी समजली तर खरे असल्याचे दिसून येते परंतु आज आपण पाहतो मराठी भाषेत इंग्रजी भाषेचे आक्रमण झाल्यामुळे मराठी भाषेचा वापर कमी झालेला आहे लोकं त्यांच्या दैनंदिन व्यवहारात इंग्रजी भाषेचा वापर जास्त करतात तर मराठीचा वापर हे कमी करतात आज आपण पाहिले काही लोकांना साधं मराठी ही स्वच्छ शुद्ध बोलता येत नाही इंग्रजी भाषेचे वाढते प्रमाण हे आपल्या मराठी भाषेसाठी घातक आहे आपल्या महाराष्ट्रा शेजारीच असलेला प्रांत कर्नाटक ह्या कर्नाटकातल्या काही प्रांतातही आज आपण पाहतो तर मराठी बोलली जाते यावरून आपल्या असे लक्षात येते की मराठी मराठीचे तिच्याबरोबरच इतर भाषांमध्येही थोडेसे संबंध आहेत म हिंदीमधीलही काही शब्द आणि मराठीमधीलही काही शब्द हे जवळपास सारखेच आहेत यावरून असे लक्षात येते की हिंदीमध्ये मराठी भाषेचे संबंध आहेत मराठी भाषेमध्ये एक अतिशयोक्तीचे वाक्य आहेत त्यात असे बोललं जाते की मराठी ही आपली आई आहे हिंदी ही आपली मावशी आहे तर इंग्रजी ही आपली सावत्र आई आहे इंग्रजी ही आपली सावत्र आई न असता ती पण एक भाषाच आहे परंतु ती भाषा आपण मर्यादीत बोलली पाहिजे व आपल्या मराठी भाषेचा समृद्ध वारसा जतन करून ठेवला पाहिजे आज आपण पाहतो पाश्चिमात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे लोकं मराठी भाषा कमी वापरतात व इंग्रजी भाषेचा वापर सर्रासपणे जास्त करतात यामुळे मराठी भाषेचे प्रमाण आज कमी झालेले आहे मराठी भाषा मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे त्यामुळे ते जतन करणे आपले आद्यकर्तव्य आहे मराठी भाषा ही आज आपण पाहतो तर वर्तमानपत्रांमुळे नभोवानी मानते इत्यादी क्षेत्रांमध्ये मराठी भाषेचा उपयोग केला जातो परंतु त्यांची भाषा ही स्वच्छ आणि शुद्ध असणे अपेक्षित अपेक्षित आहे कारण मराठी भाषेत फक्त काना वेलांटीची जरी चूक झाली तरी त्या शब्दाचा संपूर्ण अर्थ बदलून जातो पुढील वाचणाऱ्याचा गैरसमज होतो आज आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात वर्तमानपत्रे वाचणारा वाचकवर्ग आपल्याला पहायला मिळतो पण जरन पण जर त्या वर्तमानपत्रातील मजकुराचे जर मुद्रित शोधन झाले नाही त्यातील चुकीचा मजकूर हटवून तिथे योग्य मजकूर जर बसवण्यात आला नाही तर त्यावरून वाचणाऱ्याच्या मनात गैरसमज निर्माण होऊन त्यामुळे अनेक प्रकारचे दंगली धोके निर्माण होऊ शकतं त्यामुळे मराठी भाषा ही लिहिताना व्यावसायिक मराठी भाषा लिहिताना आपल्याला अशी काळजी घ्यायला पाहिजे की त्याच्यात काना वेलांटी उकार मात्रा याच्यात कोणतीही चूक होणे चूक होऊन देऊ नये तरच मराठी भाषा मराठी भाषा ही एक अशी भाषा आहे जी सहज एखाद्याला सहज समजते व तिची एखाद्याला सहज गोडी निर्माण होते आज आपण पाहतो इंग्रजी शाळांची प्रभुत्व महाराष्ट्रात वाढले आहे त्यामुळे मराठी शाळा ह्या कमी झालेल्या आहेत मराठी शाळा यांचा आपल्याला मराठी शाळा जतन केल्या पाहिजे त्यांचं ज त्याच्यातच त्याच्यातूनच शिक्षण घेतले पाहिजे त्यामुळे आपली मराठी भाषा ही समृद्ध होईल मला असे वाटते कर्नाटक प्रांतातही मराठी भाषेचे प्रभुत्व मराठी भाषेचे थोडे वापर केला जातो त्याचप्रमाणे महाराष्ट्रात किंवा भारतात ज्या ज्या भाषा बोलल्या जातात तिथे कुठे ना कुठे मराठी भाषा ही असतेच त्याच्यातील एखादा शब्द तरी मराठी भाषेत असतो आज आपण पाहतो मराठी भाषेमध्ये अनेक शब्द हे इतर भाषांमधून आले आहे जसे अरबी फारसी हिंदी बंगाली इत्यादी साऱ्या गुजराती इत्यादी साऱ्या भाषांमधून मराठी भाषेमध्ये अनेक शब्द आल्या आहेत आणि त्या अनेक शब्द मराठी भाषेशी जुळवून घेतले गेले आहेत ते मराठी श ते शब्द आपण सहजपणे मराठी बोलता बोलता बोलून जातो पण आपल्याला ते मराठीतलेच असल्यासारखे वाटतं किंवा यातून आपण असे पण म्हणू शकतो की मराठी भाषेतून काही शब्द हे इतर भाषांमध्ये गेलेले आहेत जसे बरेचसे शब्द हे इतर भाषांमध्ये सामावून गेलेले आहेत त्यामुळे त्या भाषा बोलतानाही मराठीतले काही शब्दांचा वापर होतो याप्रकारे मला असे वाटते की मराठी भाषेचा प्रदेश प्रदेशातील इतर भाषांची अशा प्रकारे संबंध असू शकतो